आता पाहायला गेलं तर हस्तकला ही खूप खूप छान आणि खूप एक म्हणतात ना एक खूप एक अलगच प्रकार आहे जो माणसाला दिलेला आहे दे देवाकडून हा प्रत्येकाकडे असतो पण त्याची ती ही कला शोधण्याची जाणण्याची गरज असते की ही हे मी करू शकते जसं की तुमच्या हस्तकला कौशल्य अर्थात काय जे तुमच्याकडे मुळात आहे म्हणजेच आपण जर आपल्याकडे समजा आपल्याकडे एक आपल्याला स्टॅन्ड हवे आहे आपल्या बहिणीसाठी लहान बहिणीसाठी जसं की माझी लहान बहीण असेल तर त्या बहिणीला मला एक स्टॅन्ड हवं आहे पण मला माझ्याकडे आत्ता तर मी स्वतः शिकत आहे तर माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत तर मी तिला कशा प्रकारे जे ज्या गोष्टी माझ्याकडे उपलब्ध आहेत त्यामधून मी तिला त्या गोष्टी उपलब्ध करून देऊ शकते तर मी पुठ्ठा घेऊ शकते पुठ्ठा जोडून आता माती येते एक क्ले म्हणून येतं तर ते क्लेच्या साहाय्याने मी वेगवेगळे चित्र बनवू शकते ज्या चित चित चित्रपटातील काही कॅरेक्टर्स असतील काही ज्या भूमिका असतील ज्या लहान मुलांना आवडतात ते ते बनवून तिकडे लावू शकते आणि बऱ्याच अशा गोष्टी तर त्या त्यामधून मी एक छानप्रकारे स्टॅन्ड एक छोटीशी स्टॅन्ड बनवू शकते ज्याच्यामध्ये ती तिला हव्या त्या गोष्टी ठेऊ शकते आणि हा मोठा प्रकारात हस्तकौशल्यांना आजकाल खूप जास्त प्रकारे मागणी आहे जसं की आपण जर राजस्थान त्या साईडला गेलो तर तिकडे राजस्थान गुजरात साईला बांगड्या बनतात तर बांगड्या ज्या आपण हातात घालतो ते त्याही बांगड्या हस्तकौशल्याद्वारे बनतात जर तुम्ही पुढे जाऊन पुढे त्या साईडला गुजरात साईडला जर तुम्ही गेला तर त्या त्यामध्ये जर त्याच्यामध्ये ज्या गवतापासून किंवा केळ्याच्या ज्या केळ्याची जी बाहेरची साल असते त्या त्याच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या पर्स असूद्यात किंवा इतर खूप छान छान गोष्टी तयार केल्या जातात ज्या की नैसर्गिकरीत्याही चांगल्या आहेत आणि त्याच्यापासून आपले प्रदूषणही होणार नाही आणि ह्या ह्याचं शिक्षण प्रशिक्षण नाही आहे आत आजकाल मोठ्या प्रमाणात दिले जात आहे आणि आजकाल आपण हे व्हिडीओज म्हणून जर टाकलेत असे तर खूप त्याला लाईक्स आणि सब्स्क्रायबर्सही मिळत आहेत तसं तर ह्याच्यामध्ये एक खूप आता हळूहळू आणि खूप छान प्रकारे ही हस्तकौशल्याची मोठमोठी जसं की एम आय टी तुम्ही लता मंगेशकर इकडे गेलात तिकडे कसं इन्स्टिट्यूशनमध्येही खूप छान प्रकारे ह्याला प्रोत्साहन मिळत आहे